मी साधारणतः आमच्या इकडे असलं स्टेशनजवळ असलेल्या जगदीश बुक डिपो इथून पुस्तके खरेदी करतो आणि अशा बरेचसे दुकानं आहे जे मी ओळखतो किंवा जे जिकडे मी जाऊन आलो आहे जसं लक्ष्मी बुक डिपो आहे राजेश बुक डिपो आहे असे खूप बुक डिपो आहे जिथून लोकं पुस्तके खरेदतात विकत घेतात जसं की तिकडे कधीकधी नवीन पुस्तकं पण मिळतात आणि जुने पुस्तकं पण तिकडे उपलब्ध असतात आणि जुने पुस्तकांचं जे प्रायजेस आहेत किंमत आहे ती थोड्या नवीन पुस्तकपेक्षा कमीच असते आणि जेणेकरून खूप लोकांना तिकडून त्याचं थोडंफार बेनिफिट्स भेटतं ज्या लोकांची परिस्थिती चांगली ना त्या लोकांना ते कमी दरात तिकडे पुस्तकं सेकंड हँडमध्ये पुस्तकं मिळतात आणि त्याचा बेनिफिट खूप लोकांना होतो आणि हे बुक डेप्पोमध्ये आपण गेलो तर खूप पुस्तकं म्हणजे लाखो प्रमाणात पुस्तकं असतात वेगवेगळ्या प्रकारची जेव जेवढे आपण कधी विचारपण नव्हता केलेला असेल तेवढे पुस्तकं तिकडे उपलब्ध असतात आणि नुसते ते पुस्तकं नाही तर विद्यार्थी लोकांचे पण पुस्तकं तिथे ॲवेलेबल असतात आणि सगळे विद्यार्थीलोकंपण तिकडे आपल्या परिस्थितीनुसार तिकडून पुस्तकं विक खरेदी करतात कोणी नवीन खरेदी करतो कोणी जुने खरेदी करतो आणि आपलं जे शिक्षण आपलं किंवा वाचण्याच्या काय ज्या काही फॅसिलिटी किंवा सवय आहे ते त्यांना ते कंटिन्यू करतात